मी ज्यावेळेस माझं प्रोडक्ट मागवलं जो की लॅपटॉप होतं एका ऑनलाईन संकेतस्थळावरून पण ज्यावेळेस मला ते रिसिव झालं एकतर त्याची पॅकेजिंग ही डॅमेज होती म्हणजे पॅकेजिंग जशी कंपनीची असायला पाहिजे होती ते एकतर तशी नव्हती दुसरी गोष्ट ज्यावेळेस मी लॅपटॉप ओपन केला त्यावेळेस मला जे संकेतस्थळावर माहिती होती की त्याच्यामध्ये प्रिलोडेड ऑपरेटिंग सिस्टीम असेल पण एकतर ती पण नव्हती बर त्यासाठी मी कंपनीच्या संकेतस्थळावर ईमेल केला त्यानंतर कॉलही केला तर मला त्यांच्याकडून अपेक्षित अशी काही माहिती मिळालेली नाही त्यानंतर त्यासाठी मी अगदी ट्विटरवर देखील ट्विट केले त्यानंतर मला त्यांच्याकडून रिप्लाय आला पण अजून देखील माझी क्विरी जी आहे ती त्यांनी रिझॉल केलेली नाही आहे त्यामुळं हा अनुभव मला तरी काही चांगला वाटला नाही जे जो की लॅपटॉप मी संकेतस्थळावरून मागवलेला होता